राज्यातील निवडणुका ह्या निकोप वातावरणात होणे आवश्यक आहे तसेच ज्येष्ठाना निवडणुकीत ओटिंग करण्यासाठी सोयीसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणेही आवश्यक ज्या आजारी रुग्णांना निवडणुकीसाठी येता येणार नाही त्यांच्यासाठी घरी जाऊन ओटिंग घ्यायची सुविधाही करणे आवश्यक राजकीय नेते निवडतानाही त्यांचे शिक्षण आचार विचार यांचे परीक्षण केले जायला हवे जसे एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा घेतल्या जातात तशाच स्वरूपाची काही परीक्षा किंवा किमान मुलाखत घेतल्याशिवाय कुणीही येरा गबाळा नेता होणार नाही ना हे कसे कळणार तसेच त्यांच्या नावावर काही गुन्हे दाखल नाहीत ना याची खात्री करून घेणे आवश्यक तसेच त्याने आजपर्यंत समाजासाठी दिलेले योगदान ही महत्त्वाचे या निकशावर जर राजकीय नेत्यांची निवड झाली तर ती योग्य ठरेल व पुढे जाऊन ते चांगले काम करतील असे वाटते